हां हॅलो मॅडम मी ललिता गायकवाड बोलतेय यशवंतराव नाईक कॉलेज आहे का तिथल्या मॅडम प्रिन्सिपल मॅडम बोलायल्या का कुठपर्यंत कॉलेज आहे तिथे बी कॉम कॉमर्स आहे का लगेच अच्छा ठीक आहे हा ॲडमिशन घ्यायचे ना हां बी कॉम चं पाहिजे होतं

बरं ठीक आहे शिक्षक वगैरे बा चांगली हायती ठीक आहे हो ठीक आहे ठीक